अरे हर्षवर्धन माझा परवा फोन ना पाण्यात पडला आहे माझा मोटोचा फोन आता मला नवीन फोन घ्यायचा आहे कोणता घेऊ सांग ना हो रे पण आता काय करू आता परवा आम्ही फिरायला गेलो होतो समुद्रावर तेव्हा पडला आणि नेमका दगडावर आपटून खाली पडला तो पाण्यात झाला त्याचा डिस्प्ले बिस्प्ले सगळाच गेला आता नवीन कोणता फोन घ्यायचा सांग मला नवीन मला तू साधा एकदम असा कमी रेंजवाला सांग तू दहा वीस हजार रुपयापर्यंत येईल तेवढाच सांग तेवढंच बजेट आहे माझं आत्ता वीसच्या खालतीच दहा ते पंधरा हजारपर्यंत सांग

नाही मला असं को असा चांगला जो त्याची बॅटरी लाईफ चांगली असेल त्याला ते वॉटरचं प्रोटेक्शन वगैरे असं काय काय असतं ना आय पी सिक्स्टी एट का समथिंग कायतरी तेवालं मला सांग तशा पद्धतीचं कायतरी आणि जो रफ अँड टफ असेल पडला बिडला तरी काय होणार नाही असावाला सांग हां

अच्छा

ओके ओके ओके हां चालेल चालेल मग चालेल

बरं मग अजून

ओके रियलमी नार्झो सेवंटी टर्बो चालेल चालेल आणि

ओके तो हँग वगैरे जास्त होतो का लो होते हां बरोबर बरोबर

अच्छा ते मला सगळं सेटिंग करून देशील ना तू

मी हो मग आता कामासाठीच आठवण झाली तुझी मेन काम होतं ना माझं मोबाईल घ्यायचं म्हणून फोन केला तुला चालेल हां हां चालेल आणि आजू आणि अजून दुसरा कोणता आहे का सॅमसंग आणि रिअलमी सोडल्यास हां

हो हो ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल बरोबर आहे ठीक आहे चालेल चालेल बघ मला आणि मग पाठवून ठेव आणि मी घेतला की तुला सांगेल मग मला ते सगळं त्याचं व्यवस्थित सेटिंग वगैरे करून दे

हो हो नक्की नक्की येते येते चालेल चालेल चल बाय हो हो ठेवतं बाय